तसं महाराष्ट्रातली तर शिक्षणव्यवस्था चांगलीच आहे कारण की बाकी राज्यापेक्षा तर खूप चांगलं आहे फक्त एक आपण पकडलं जसं कर्नाटक म्हटलं किंवा मग मेंगलोर साईड वगैरे म्हटलं तर तिकडलं शिक्षण चांगलं आहे विजयवाडा वगैरे झालं त्या साईडला शिक्षण चांगलं आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा पण बाकी दुसऱ्या राज्याच्या तुलनेत जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रातील शिक्षण खूपच चांगलं आहे आणि इथे जसं नंदुरकर शिक्षण प्रसारक मंडळ दर्डा कॉलेज तर आणि जगदंबा कॉलेज तर ह्या काही इथलं शिक्षण आहे सेंट्रल एस एस स्कुल आहे पोदार इंटरनॅशनल स्कुल एस ओ एस म्हणजे स्कुल ऑफ कॉलर्स ह्या संस्थेचं शिक्षण खूपच चांगलं आहे आणि अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध ह्या संस्था आहेत त्याचमुळे तिथल्या शिक्षणाला काही तोडच नाही बाकी अदर राज्यापैकी खूपच चांगलं शिक्षण उच्चशिक्षित आपल्या महाराष्ट्रामधलं शिक्षण आहे